नमस्कार समर्थ रेस्टॉरंट मी रसिका म्हापसेकर मी तुमच्या रेस्टॉरंटमधून जेवणाची ऑर्डर केली आहे नुकतीच तर मला जेवणासोबतच असं विचारायचं होतं की तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काही पेयं उपलब्ध आहेत का जसे की ताक सरबत कोकम सरबत ओके ओके थँक्यू तुम्ही मला पुरी लिस्ट सांगू शकाल का उपलब्ध पेयांची ओके थँक्यू मी तुमचं पेमेंट जेवणाच्या ऑर्डरसोबतच एकदम करेन ओके हरकत नाही थँक्यू धन्यवाद